हां सर हां सर मी साक्षी बोलत आहे मी चौदा तारखेला तुमच्या लायब्ररीमधून द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड ही पुस्तक इश्यू केली आणि त्याची सबमिट डेट होती म्हणजे चौदा तारीख आणि त्या इश्यू करण्यासाठी मला दहा दिवस लेट सर तर मला म्हणजे किती फाईन लागणार सर आतापर्यंत मी चौदा तारखेला केली सर अच्छा अच्छा तर सर हे पेमेंट मोड ऑनलाईन करणार की कसं करणार

अच्छा सर तर त्यानंतर अजून दुसरी जर बुक रिसिव्ह करायची असणार तर आपण करू शकतो ना सर अच्छा अच्छा अच्छा तर सर काही फाईन कमी होणार का सर आम्ही रेगुलर इथं आहे म्हणजे कॉलेजमध्ये अच्छा सर पण कॉलेजची लायब्ररी आहे तर म्हणजे ते स्टुडंटसाठी थोडं फीज तर कमी करायला हवं ना सर हां सर आच अच्छा सर तरी पण तुम्ही प्रयत्न करा ना सर की थोडं फीस कमी कराल व म्हणून ते ठीक आहे सर ठीक आहे सर थँक्यू सर